हो शाळेमध्ये जेव्हा मी शाळेमध्ये होते त्यावेळेस टीचर्स डे असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तर टीचरला मग शिक्षकांना मी कार्ड बनवून द्यायचे त्यावर आपले आपले क्राफ्ट बनवून करायचे मग त्यावर आपली आपली पेंटिंग करायचे किंवा एखादी पेंटिंग त्याला चिकटवायचे मग आपलं आपलं स्वतःहून लिहायचे त्यावर की मला काय वाटते त्या टीचरबद्दल त्या शिक्षकाबद्दल असं झालं किंवा माझ्या मैत्रिणीचा मित्राचा वाढदिवस असेल तर त्यावेळेस एखादी गोष्ट मी त्यांना बनवून दिली मग त्यावर पेंटिंग असेल किंवा छोटं क्राफ्ट असेल अशा सगळ्या गोष्टी मी त्यांना देते किंवा घरच्यांना सुद्धा माझ्या आईबाबाची जेव्हा लग्नाचा वाढदिवस असतो किंवा आईचा वाढदिवस असतो बाबाचा वाढदिवस असतो त्यावेळेस सुद्धा मी कार्ड बनवते मग त्यावर पेंटिंग असेल किंवा बाकी कोणत्या गोष्टी असतील तर ते मी स्वतः लिहिते मग स्वतः तयार करते मग त्यांना भेट म्हणून देते तर या सगळ्या गोष्ट मी करते बाकी मला पेंटिंग पण आवडते मग मी स्वतःसाठी पेंटिंग करते समोर समजा कोणाला पाहिजे असेल तर मी त्याच्यासाठी पण करून देते तर अशा गोष्टी मला आवडतात बाकी त्याचा मूळ का असते कारण आपल्या त्याच्याशी भावना जुळलेल्या असतात की मला माझ्या आई बाबाबद्दल काय वाटते ते मी स्वतः बनवते की माझं त्यांच्याबद्दल काय डोक्यात कल्पना आहे मी ते स्वतः लिहिते ती स्वतः पेपरवर उतरवते तर त्याच्यामुळं त्याच्याशी भावनिक जो जोड असते बाकी समजा बाप बाहेरूनच विकत आणला तर त्याच्याशी ती काही भावना जुळलेली नसते तिथं फक्त बनवलेलं आहे आपण उचललं झालं पण समजा जर आपण बनवलं तर त्याच्याशी आपलं प्रेम असते तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्याचं मूल्य जास्त आहे